नमस्कार हां मी अनुष्का बोलते आहे डॉमिनोजमध्ये लागला आहे का कॉल हां हां तेच मला ऑर्डर करायचं होतं त्यासाठी केला होता अच्छा काय ऑफर वगैरे आहे का आता सध्याला हां कारण मला जास्त मागवायचे होते ना त्यामुळे मी कन्फम केलं एकदा हो हो हो अच्छा ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे हो आणि व्हेरायटी म्हणजे काय काय कोणते कोणते पिझ्झा आहेत ते एकदा सांगू शकता का अच्छा अच्छा हो ठीक आहे तर मला साधारण मला दोन चिकनचे पिझ्झा आणि दोन कॉन चीज पिजा पाहिजे होतं बट साधारण मला रात्रीपर्यंत मिळेल का हा चालेल ना काही प्रॉब्लेम नाही नऊपर्यंत भेटलं तरी चालेल हो हो चालेल आणि त्यावर मला एक्स्ट्रा टॉपिंग मागवायचे होते तर चीज टॉपिंग एक्स्ट्रा चालेल हो आणि त्याचे काय चार्जेस वगैरे आहेत का एक्स्ट्रा अच्छा आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर जे चार्जेस वगैरे तुम्ही मला बिलमध्ये ॲड करून दिले तरीही चालतील हो हो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मला एक्स्ट्रा टॉपिंग सॉस पण पाहिजे होता हो तर त्याचेही चार्जेस काय असतील तर तुम्ही त्यामध्ये बिलमध्ये ॲड करून दिले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे हो ना चालेल काही काही प्रॉब्लेम नाही आणि अजून एक विचारायचं होतं की म्हणजे हो हो अच्छा ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे नऊपर्यंत जरी असेल ना डिलेवर झालं तरी काही प्रॉब्लेम नाही हो ठीक आहे चालेल आणि काही डिस्काउंट वगैरे अच्छा बट मी चार घेतले ते तर डिस्काउंट थोडंफार तरी डिस्काउंट करा म्हणजे कसं मलाही मी पण नेक्स्ट टाईम आले पाहिजे ना हां हां चालेल ठीक आहे आणि ॲड्रेस ॲड्रेस देते मी तुम्हाला माझा ॲड्रेस कर्वे पुतळा डी एस के स्टॉप हो हो चालेल आणि नंबर ह्या नंबरवर कॉल केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मी तिकडे पिक करायला येईल ऑडर हो हो फक्त लवकरात लवकर मी म्हणजे नऊच्या आत तरी हो हो चालेल ठीक आहे थँक्यू बाय